हॅलो हां रुपम कपड्यांच्या दुकानामधून बोलत आहेत ना अच्छा मला की नाही काही साड्या आणि काही ड्रेस मला घ्यायचे होते मला दिवाळीनिमित्त खरेदी करायचे होते तर तुमच्याकडे आहेत का अवेलेबल अच्छा अच्छा मला महाराष्ट्रीयन ह्याच्यामध्ये मला साड्या हव्या आहेत तर आपल्याकडे महाराष्ट्रीयन पॅट पद्धतीमध्ये पैठणींमध्ये काही आहेत का व्हेरायटी साड्यांची अच्छा तर ह्याची जी स्टार्टींग आहे ती किती पासून आहे

अच्छा अच्छा चांगल्या क्वालिटीची किती पर कितीपर्यंत होईल अच्छा तर पंधराशेच्या रेंजमधले जे असतील ना ते मला तशा दोन लागतील मला तर त्यामध्ये जर तुमच्याकडे कलर अवेलेबल आहे का ते मला एकदा थोडंसं चेक करून सांगाल मला एक लाल करल पाहिजे आहे आणि एक मला पीच कलर तर असे दोन कलर त्यामध्ये लागतील मला आणि आहे ना अच्छा आणि बरं साड्यांमध्ये आणखीन कॉटनमध्ये आहे का तुमच्याकडे काही साड्या अच्छा तर कॉटनमध्ये काय रेंज पासून आहे तुमच्याकडे साड्या अच्छा सातशे पासून स्टार्टींग आहे ना हां कॉटनच्या ज्या साड्या आहे त्या मला डेली उजेससाठी पाहिजे होत्या तर सातशेच्या रेंजमधल्या ज्या आपल्याला साड्या आहे तर त्या मला दोन साड्या हां त्या माझ्या बुक करून घ्याल त्यामध्ये मला पाहिजे आहे एक बैगनी कलर पाहिजे आणि एक एलो कलरमधनं हा ठीक आहे आणि काही ड्रेस मटेरिअल्स वगैरे आहेत का आपल्याकडे अच्छा तर ते मला की नाही माझ्या बहीण हा माझ्या बहिणीसाठी पाहिजे होते मला ड्रेस मटेरिअल तर ते हां त्यामध्ये सिल्कमध्ये आहे का तुमच्याकडे ड्रेस मटेरिअल अच्छा तर सिल्कमध्ये मला एक ड्रेस हवा आहे हां ठीक आहे तर याचं पेमेंट कितीपर्यंत होणार अच्छा यामध्ये काही डिस्काऊंट वगैरे भेटेल का अच्छा आणि याची डिलिव अच्छा आणि याची काही आपल्याला होम डिलिवरी वगैरे काही आहे तुमच्याकडे अवेलेबल अच्छा तर चालेल मग तुम्ही मला हे पाठवून द्याल मी तुम्हाला ॲड्रेस पाठवते आहे आणि हा पेमेंट जो आहे तो मी तुम्हाला कॅश ऑन डिलिवरीमध्ये देईल हां चालेल ना हां ठीक आहे थँक यू थँक यू सर